आवडता छंद तसं म्हटलं मला क्रीडा खेळ पण आहे आणि सगळ्यात आवडता शौक मग छंद म्हणजे मला लेखन लेखनमध्ये म्हणजे कवी कविता यात जास्ती मी थोडीशी भर देतो माझी सुरुवात लिखाणाला इयत्ता सातवीमध्ये असतानाच मी तोडकी मोडकी गीतं लिहायचो आणि माझ्या एक गुरु म्हणून मानलेलं त्या त्यांना मी दाखवायचो तर त्यांनी मला प्र पहिल्या प्रथम सांगितलं की मी ठीक आहे मस्त लिहत सुंदर लिहितोस तू तुझं असंच लिखाण चालू ठेव त्यानंतर मी स्वत त्यात आत्मसात करून आणखीन कसं जास्ती चांगलं लिहिता येईल ग्रंंथांचा वाचन करून ऐतिहासिक वाचन करून महाराजांचे पोवाडे ऐकून सर्व आपले आपले सावरकर आहेत मग जे देशासाठी लढले शूरवीर त्यांचा इतिहास आठवून त्यांचे पोवाडे त्यांचे कथन उत्तम प्रकारे लिहित अशी मी सुरुवात करत करत करत पुढे थोडा मा मला चांगली प्रसिद्धी मिळाली आणि रायगडवर रत्नागिरी मध्ये जेव्हा मी शो ला जायचो स्टेजवर तेव्हा उत्तम असं म्हणजे माझं ते गाणं ऐकून क माझं कवन ऐकून सर्व प्रेक्षक अगदी भारावून जायचे आणि मला चांगला प्रोत्साहन मिळायचा आणि पूर्ण रायगड आणि रत्नागिरीत नव्हे तर अगदी सो सातारा इकडं माझे शो झाले पुण्यामध्ये शो झाले माझे आणि माझी गीतं ऐकून खरोखर सर्व लोक एकदम खुश झाले अजून सुद्धा माझी इच्छा आहे की जोपर्यंत मला माझ्या ह्याच्यामध्ये मेंदू कल्पमध्ये ह्याच्यामध्ये जे जोपर्यंत आहे तोपर्यंत मी लिहितच राहणार आहे आणि जेवढंच काही चांगलं प्रेक्षकांना देता येईल तेवढं नक्कीच देत राहील